हॅलो सोनालिका रेस्टोरंट मी तुम्हाला जे ऑर्डर दिली त्याचं त्याचं ॲड्रेस मला सांगायचं आहे ते तुम्ही कुठे पोहचा तर ते ऑर्डर तुम्हाला पोहचायची आहे गोकुलधाम सोसायटीमध्ये दोन नंबरचा मजला तर दोन नंबरवर मजल्यातील दो तुम्हाला तीनशे तीनशे तीनशे दोन नंबरच्या दरवाज्यावर ती ऑर्डर पाठवायची आहे तर तुम्ही ते तीनशे दोन नंबरच्या दरवाज्यावर ऑर्डर पाठवून द्या ते दिशेला समजा येतो पश्चिम दिशेला हो हो तुम्ही ते पोहचून द्या आणि गोकुलधाम सोसायटी ओके मी पेमेंट नंतर करते ना ऑर्डर पोहचल्यानंतर ओके ओके गोकुलधाम सोसायटी दोन नंबरचा मजला आणि तीनशे सात नं तीनशे दोन नंबरचा दरवाज्यावर ते ऑर्ड ऑर्डर पाठवायचं आहे ओके ओके ते ऑर्डर तुम्ही डिलिव्हर करून द्यात तीनशे दोन नंबरच्या दरवाज्यावर ओके ओके गोकुलधाम सोसायटी हो